आजकाल खेळ खेळण्यासाठी खूप सुविधा उपलब्ध आहेत शहरामधे पण ग्रामीण भागामधे खेळ खेळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध नाही आहेत आणि खेडेगावामध्ये जे वातावरण आहे ते असे आहे की तिथे शिक्षणस तर कसेबसे ते दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण होते शेवटी अकरावी बारावी किंवा कॉलेज वगैरे करायचं असलं तर त्यांना शहरातच यावं लागते त्यामुळे खेडेगावात किंवा ग्रामीण भागात खेळाचे जे महत्त्व आहे हे खूप कमी होत चाललेले आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे की खेडेगावामधे जे खेळ खेळण्यासाठी जे वस्तू वगैरे लागतात किंवा जे ग्राउंड वगैरे असतात हे ग्रामीण भागात उपलब्ध नाही आहे आणि तिथे शेती व्यवसाय जास्त चालतो त्यामुळे ग्रामीण ग्रामीण राहराहणारे लोक ते शेतात जाऊन कामं वगैरे करतात मुलं मुली त्यामुळे ते खेळाकडे एवढं लक्ष देत नाही आणि याउलट शरी शहरामध्ये खेळ खेळण्यासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत की जसे मोठेमोठे क्लब वगैरे आहे मोठेमोठे ग्राउंड वगैरे आहे आणि तिथे शिकवण्यासाठी कोचसुद्धा त्यांना उपलब्ध आहे आणि खेळ खेळण्यासाठी जे साहित्य लागते जसं फुटबॉल वगैरे टेबल टेनिससाठी जे टेबल वगैरे बॅडमिंटन खेळण्यासाठी जे बॅट्स वगैरे असतात हे शहरामधे लवकर उपलब्ध होतात किंवा जिथे हे खेळ खेळले जातात तिथे जे कोच असतात ते त्यांना सहजासहजी या वस्तू उपलब्ध करून देतात त्यामुळे ग्रामीण भागामधे खेळाचे जे प्रकार आहेत किंवा खेळण्यासाठी जे साहित्य वगैरे लागते हे ग्रामीण भागामधे उपलब्ध नाहीये त्या ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना खेळ खेळ खेळण्यास इंटरेस जरी असला तरी ते खेळू शकत नै कारण त्यांच्याजवळ ज्या ह्या वस्तू असतात ह्या उपलब्ध नसतात त्यामुळे मग ते कॉलेजमधे ॲडमिशन केल्यावर जर शहरामधे ते आले तर ते शहरामधे येऊन खेळ खेळतात आणि त्यांचा जो इंटरेस आहे ते खेळामधे ते वाढवतात त्यामुळे ग्रामीण भागामधे आणि शहरा भा शहरी भागामध्ये हास खेळामधे फरक प्रामुख्याने दिसून येतो